हां कोण बोलत आहे हो बोला की हो पप्पू गॅरेज काय काम होतं सर बरं बरं टू व्हीलर फोर व्हीलर दोन्हीही आहे आपल्याकडं काय विषय नाही सर त्याचा कुठल्या कंपनीची गाडी आहे तुमची काय आहे कुठली आहे बरं बरं चालते ना आपलं काय मल्टी ब्रँड सर्विसिंग शोरूम आहे त्यामुळं आपल्याला काय सगळं करून देऊ आपण हां शुक्रवारी आणू शकता का तुम्ही गाडी

शनिवारी रविवारी जमेल का तुम्हाला बरं ठीक आहे शनिवारी शनिवारी हो आपल्याकडं सगळे कामं करतात आपले काय स्टँडर्ड रेट आहेत तेव्हा काय विषय नाही आपल्याकडे कुठल्याही कंपनीची गाडी असली तरी काय विषय नाही हां ते जरा अचानक जरा फॅमिली फंक्शन होतं तेव्हा बंद केलं होतं असं नसतंय चालूच असते आहे आपलं घेऊन या हो हो हो सगळे होते हेडलाईट होते पिस्टन होते इंजिन काम होतेय परत अलाइनमेंट होती सगळा विषय काय आपल्याकडें काय नाही सगळं प्रॉब्लेम नाही सगळी सुसज्ज आहे हो या या बाराच्या पुढून कधीही या